नमस्कार मी भूषण बागुल बोलतो आहे एस बी आय बँकेत फोन लागला आहे बरोबर ना हां मी ना माझं सेवानिवृत्तीची जी बचत आहे ती बऱ्यापैकी आत्तापर्यंत भरत आलो आहे काळजीपूर्वक आणि नियमितपणे परंतु ना आता माझं सेवानिवृत्ती जरा माझी जवळ आली आहे त्यामुळे माझ्याकडे थोडा कमी काळ असल्या कारणाने मी आता ठरवलं आहे की मी यापुढे त्यात थोडंसं जास्तीचं योगदान वाढवू इच्छितो जेणेकरून मला माझ्या सेवानिवृत्ती नंतर येणारं एन पी एसचं जे येणारे एन पी सी एन पी एस सीचं जे योगदान असेल किंवा त्यापासून मिळणारं मला जे निवृत्ती वेतन असेल हे जास्तीत जास्त मिळेल त्यासाठी मला जरा त्याचं जे योगदान आहे ते वाढवायचं आहे तर त्यासाठी मला तुमची थोडी मदत हवी तर तुम्ही ती करू शकाल का हां त्यासाठी पहिले मला एक सांगाल जरा की मला त्याच्यात साधारणतः किती रुपयांची वाढ करावी लागेल कमीत कमी म्हणजे कमाल किती आणि किमान किमान किती मी सध्याच्या घडीला जर त्या योगदानात वाढ करायची ठरवली तर किमान मी साधारण दोन हजार रुपयांची वाढ करू शकतो हो तर याच्यासाठी ना मला आणखीन एक प्रश्न विचारायचा होता की हे योगदान मी आता वाढवतो आहे त्याचा माझा सेवानिवृत्तीचं जे मला निवृत्ती वेतन भेटणार आहे ते साधारण किती टक्केवारीने वाढू शकतं बरोबर मग ह्यासोबतच तुम्ही जे माझं सेवानिवृत्तीचं वेतन आहे ह्या वेतनावरती मला जो कर भरावा लागेल आयकर तो साधारण कितीचा बसेल याची काय माहिती भेटू शकते का हो ह्या सगळ्याची माहिती जर मला भेटली तर त्या हिशोबाने मी माझं सेवानिवृत्तीचं जी बचत आहे त्याच्यात योगदान वाढवू शकेल आणि माझ्या हातात आत्ताच्या घडीला साधारणतः एक दोन वर्ष आहेत त्या दोन वर्षात किती वेतन वाढवू शकतो मी किंवा किती योगदान वाढवू शकतो हे जास्तीत जास्त किती वाढवता येईल याची पण मला कल्पना दिली तर बरं होईल हो तर त्यासाठी मी जरा तुम्हाला माझं बँक खाते क्रमांक वगैरे देण्याची आवश्यकता आहे का कारण तो जो काय मी योगदान वाढवणार आहे तो बँकेतनं स्वयंचलित पद्धतीने तो कापला जावा अशी माझी इच्छा आहे जसा माझा नेहमीच्या वेतनातनं कापला जातो तसंच हा पण जो मी अधिक वाढवू इच्छितो तो त्यातनं कापला जावा अशी माझी इच्छा आहे तर त्यासाठी मला तुम्हाला कुठल्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल याची जरा माहिती हवी होती आणि हो तुम्हाला महत्त्वाचं माझा एन पी एसचं योगदान वाढवण्यासाठी त्याचा मला पी आर ए एन नंबर प्रदान करावा लागेल ना तो जरा कृपा करून लिहून घ्या माझा पी आर ए एन नंबर आहे दोन शून्य शून्य एक सहा आठ तीन नऊ पाच चार शून्य हो हो अगदी बरोबर